हा चांगल्या वाढीसाठी रोपांची आम्ही साधारण व जूनच्या सुरुवातीला छाटणी करतो आणि त्यामुळे त्याला जसं जसा पाऊस किंवा पाण्याचं न पाणी मिळेल तसं तसं तो पुन्हा त्याची वाढ छान उत्तम प्रकारे होते आणि त्याला ज्यावेळेला आम्ही छाटणी करतो त्यावेळेला त्याचं दुसरं रोपही तितकंच छान पद्धतीने तयार करून त्याला न त्यासुद्धा रोपाला व्यवस्थित पद्धतीने त्याची निगा राखून त्याला न जे काय आपलं घर घरातलंच अन्न कचरा आहे त्याचं ख खत घालून त्याची व्यवस्थित निगा राखून त्या रोपांची काळजी घेऊन आम्ही य आणि जे त्याच्यामुळे जे आपल्याला आनंद मिळतो की परिसर आपला जो छान हिरवागार होतो किंवा जसंजसं त्याला पालवी फुटेल तसंतसं त्याच्यावर येणारी पाखरं झाडांवर ती मोठ्या झाडांवर वगैरे स्वतःची छान पाखरं येतात चिवचिवाट चिमण्यांचा हा खूप छान वाटतो ऐकायला सुद्धा कानाला मंजुळ आवाज खूप सुंदर वाटतो आणि ते ऐकणं हे आपल्याला जास्त कारण आजकाल आपण बघतो की पक्ष्यांचे आवाजसुद्धा आपल्याला ऐकायला मिळत नाहीत पण ते पक्ष्यांचे आवाजसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत आणि मोबाईलच्या आणि या त याच्या ब मुळे टॉवरमुळे वगैरे पक्षी पण खूपशे क कमी व्हायला लागले आहेत पण त्या मो मो त्या झाडांच्या वाढ वाढीप्रमाणे जसंजसं ते झाड वाढेल तसंतसं पक्ष्यांना पण खूप छान त्यांचे नये मिळतात आपल्याला आवाजांची हे किंवा ते जे काही हे करतात बसतात प झाडावर येऊन आवाज करतात किंवा अनेक गोष्टींचं हे करतात ते आपल्याला खूप छान वाटतं ऐकायला खूप छान वाटतं